डेंग्यू मलेरिया यासारखे रोग हे डासांपासून होतात आणि ते डास होऊ नयेत ह्याच्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून सारखं सारखं सांगितलं जातं की पाणी साठवून ठेवू नका घाणेरडं पाणी साठवून ठेऊ नका त्याच्यानंतर जास्त म्हणजे अगदी तुम्ही समजा माशांचा टँक ठेवला असेल तरी त्याचंही पाणी तुम्हाला वरचेवर बदलायला पाहिजे कारण त्याच्यावरही डासांची अंडी होऊ शक येऊ शकतात मुख्य म्हणजे ही सगळी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर दरवेळेला फवारणी करणं ही पण जास्त मोलाची गोष्ट आहे की जर का डास डास होऊ नयेत म्हणून जर का फवारणी केली तर त्याचाही उपयोग खूप होतो अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे जर का डास डासांची अंडी जिथे दिसतील तिथे तुम्ही नेहमी असं म्हणतात बघा की गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा तर ही जी म्हण आहे ती खरंच अगदी खरी आहे की तुमच्याकडे जर पाण्याची टाकी वगैरे असेल सार्वजनिक टाकी असेल तर त्या टाकीमध्ये गप्पी मासे सोडून द्या म्हणजे मग त्यामध्ये त्यामुळे इथे डास होणार नाहीत खरोखर हा रोग जो आहे डेंग्यू किंवा मलेरिया हे दोन्ही डासांपासून होतात आणि डास होणार नाहीत याची जर का आपण सर्वच तऱ्हेने काळजी घेतली किंवा झाडी झाडीवर झाडी वगैरे असेल तर त्या झाडीच्या तिथे पण डास असण्याची शक्यता असते त्यामुळे वरचेवर त्या झाडांवर फवारणी करणं हीसुद्धा गरजेची गोष्ट आहे किंवा जर का जी नको असलेली म्हणजे काँग्रेस गवतासारखी जर का झाडी असेल तर ती वेळच्या वेळी कापून टाकणं हीसुद्धा काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे असं जर आपण सगळं केलं तर निश्चितपणे डेंग्यू आणि मलेरियापासून आपलं संरक्षण होईल डासाची उत्पत्तीच होऊन दिली नाही तर आपल्याला हे रोग होण्याची शक्यता खूपच टळते